आमच्या जिल्ह्यातील फेमस सिनेमागृह राजकला टॉकीज आहे इतर आणखी आहे तिथे आम्ही सिनेमा पाहायला जातो या दोन तीन सिनेमाचे खूप सारे एक्सप्रियन्स आहे जिथे म्हणजे फेमस महाराष्ट्रातील सिनेमा होता सैराट या बाकी इतर आजकाल नवीन नवीन निघाले आहे पण सैराट हा मोठा फेमस झाला होता व त्याचे खूप सारे ते रिअल स्टोरीवर इन्क्लूड होता तो पिक्चर तर त्यावर लव स्टोरीचे जे खूप परिणाम झाले होते कोणी चांगले परिणाम घेतले कोणी वाईट घेतले त्यावर व्यक्तिगत विचार आहे पण असे अलग अलग हिंदी किंवा मराठी किंवा साऊथ असे अलग अलग पिक्चर त्यावर येत असतात व खूप वेळा आम्ही त्याला पाहायला जाऊ शकतो